मी ना एक टी वी घेतलाय कोडकचा जे त्याचे फीचर्स होते जे मी बघितले होते ऑनलाईनमध्ये बटं जेव्हा मी घेतलं तर त्याचा एक्सपेयन्स व्हेरी तर खराब निघाला कारण जी क्लिअॅरिटी जे पाहिजे होती मला जे टी वीमध्ये अॅक्च्युअल जे दिसण्यात येते बट ते मला असं काही एक्सप्रियन्सनुसार मला तेवढा काय इफेक् नाही वाटला आणि नेक ड्यूरेब्लिटी जी असते जी स्क्रीनची जे ड्यूरॅब्लिटी असते ते पण मला तेवढं खास नाही वाटला आणि जे इंचेस होते त्याच्या इंचेसमध्ये पण थोडा डिफ्रन्स वाढलाय आणि जे कंट्रोल्स जे असतात ते कंट्रोसमध्ये पण जास्त फीचर्स न नसल्यामुळे मला ते जे टी वी जे कंपनीचे होती ते मला फारच त्याच्यामध्ये मला खूप वेगळं वाटरला आणि मी त्यामुळे थेस अन्सॅटिस्फाईड झालो त्यामुळे आणि मला ते वस्तू नाही आवडली त्याचमुळे मी ते चेंज करणार इ आ